आमच्या परिसरातील क्रीडा क्षेत्रातील चालणाऱ्या आरोग्य तंदुरुस्ती आणि निरोगीपणासाठीच्या उपक्रमात मी एकदा सहभागी झालेलो होतो त्यात हाजीर राहून मला आपला आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठीची काळजीची जी गोष्ट आहे ती मला माहिती चाललेली क्रीडाक्षेत्रात तंदुरुस्त आणि आरोग्य याच्या खूप महत्व आहे हे आमच्या आपला आपल्या क्रीडाक्षेत्रात ची प्रगती आहे त्याच्या खूप जास्त मदत होतो आमच्या आपल्या आरोग्यात व्यायाम आमच्या खानपान जीही अशी वस्तू आहेत त्याचा खूप प्रभाव पडतो आम्हाला तिथं माहीत चाललेलं आहे आणि आपलं क्रीडाक्षेत्रात आपण कशी प्रगती करू शकतो आपल्या आरोग्यमुळे त्याची खूप काही माहिती भीडलेली आहे तिथे